हां हां हां हां हां हां हो हो स्वराज बोलत आहे मी हां हां हां हां जरूर इथं फिरण्यासारखे फार गोष्टी येते काही काही तुम्हाला भारी गोष्टी सांगतो जसे की एक रत्नेश्वरीचं डॅम आहे विष्णूपुरीला फिरू शकता तिथं हिल्स आहेत थोडे असे माऊंटेनसारखे फिरायला फार मजा येते निअरली हां काळेश्वर आहे उर उर्वशीचं मंदिर आहे जे सगळ्यात प्रसिद्ध आहे नांदेडमध्ये अजून फिरायला अजून चांगली चांगली जागा आहेत आणि गुरुद्वारा आहे सगळ्यात बेस्ट तुम्हाला ते आता फिरायचं अगदी तुम्हाला जसं फिरायचं तसं गुरुद्वाऱ्याची लोकेशन तुम्ही तुम्ही काम करा कुठल्या ॲटोवाल्याला सांगलं ना गुरुद्वारा इकडं सोडा म्हणून त ते तुम्हाला सोडून टाकतात

हॉटेल हॉटेल्समध्ये नॉनव्हेजसाठी अंगद बेस्ट आहे आणि व्हेजसाठी तुमच्याकडून तुम्हाला जवळपास कुठलंही भेटून जातील वेजसाठी काय नाही नॉनव्हेज खायला अंगद आहे हां अंगद मग ते तुम्हाला एक तिथं तिकडंच भेटेल गुरुद्वाऱ्यापाशी भेटेल सगळ्यात बेस्ट मिळणारे ते अजून इकडं गार्डनमध्ये विसावा गार्डन आहे बेस्ट आहे फिरण्यासाठी फॅमिलीसाठी पूर्ण आता तिथे ॲटिव्हिटीज ॲड झाले आता जंपिंगची ते क्लाइम्बिंगची ॲक्टिविटीज चांगले तयार झाले तिथं आता वरून फूड बी आहे तिथं बाहेर इथं नियरली तुम्हाला मंदिर इथं साईबाबाचं मंदिर आहे बघा खाली थोडंसं खाली आलं का रस्त्याने चांगला आहे तेही चांगलं आहे बघायला वरून तुम्ही जरा गेलं का तिकडं मग फुडसाठी लई चांगले चांगले ऑप्शन आहेत म्हणजे तुम्हाला जी फूड आवडते का वेजमध्ये ते तिकडं भेटून जाईल आनंदनगर साईडकडं

शॉपिंग शॉपिंगसाठी तुम्हाला जवळपास जुडीओचे ये म्हणजे नॉर्मली तुम्हाला जे ब्रँड्स माहीत ना ते हे तिथे अवेलेबल पुमा ते सगळे अजून जवळपास तुम्हाला अजून फिरायला इकडं चांगलं ऑप्शन्स आहेत स्विमिंग पूल्स ते तुम्ही तिथे विसाव गार्डन फिरला तिथे बाजूलाच स्विमिंग पूल आहे तिथे स्विमिंग करू शकता तुम्हाला जर खरं आवडत असेल तर आणि एम एच सव्वीस नावाचं बी इथे एक वॉटर पार्क आहे त्या वॉटर पार्कला गेलं हां बेस्ट आहे ते जर तुम्हाला असं टाईम स्पेंड करायचा असेल का इथं वॉटर पार्कमध्ये बेस्ट ऑप्शन आहे फूड बी तिथे अवेलेबल आहे हां तुम्हाला फिरायला की वाटलंच तुम्ही लिस्ट करून घेऊन सगळं मस्त फिरा तुम्ही एवढं सगळं हां एवढी लिस्ट करून घ्या आणि फिरा तुमच्या हिशेबाने